काय म्हणता सगळं चांगलं आहे ना मस्त आहे मजेत नाही नाही आताचे आहे आपल्या आपल्यापेक्षा आता पहिल्याच्या मुली कशा घालत होते कपडे आता आत पहिल्याची खूपच मस्त होते ना कपडे हो हो हो

आता बे जुनं चालू आहे ना आता अजून लुगड लुगड्या आले आहे पातळ तू जुनंच आलं ना आता अजून

नाही आहे चालत आहे की माणुसकीच राह्यला पाहिजे ना असं म्हणजे ना चांगले कपडे घालून असे दाखवलं दाखवा ना कपडे घाला ना काही म्हणत नाही पण असे चांगले घालायचे सलवार आहे साडी आहे किती मस्त व्यवस्थित वाटते त्या जीन्स पाहिजे टीशर्ट पाहिजे नुसतं तेच घाल ते झाटचे आणि दाखवत राहते नुसत्या

हो आता काय जे व्यवस्थित दिसतच नाही मुली पहिल्याच्या मुली मस्त व्यवस्थित राहात होत्या हॅलो म्हणजे असं हे नाही का झाला न आपण म्हणत कोणालाच नाही पण मस्त छान असे चांगले घालायला पाहिजे ना कपडे नाही नाही नाहीच ऐकायचं कळली पाहिजे कळत नाही आहे हो आणखी सलवारवर सलवारवर तर खूपच चांगलं दिसते माणूस साडी सलवार चांगलं दिसत आहे ते पिंट वगैरे म्हटलं की थोडीसं मान मानसीच्या बाहेरस वाटते म्हणा थोडंसं

आप ठीक आहे हो ठीक